हॅलो कचरा व्यवस्थापन कंपणीशी फोन लागला आहे का त्यांच्याशी संपर्क करावयाचा होता आम्हाला हां मी गावभागातून तेजस्विनी पाटील बोलते आहे आम्ही तिसरी गल्ली रणझुंजार चौक बा हांडेपाटीलजवळ राहतो तुम्ही रोज आमच्या इथे तुमची गाडी कचरा व्यवस्थापनासाठी कचरा गोळा करण्यासाठी येते त्यांचं काम व्यवस्थित आहे ते रोज कचरा नेण्यासाठी व्यवस्थित येतात आणि ते व्यवस्थित गोळा करून घेऊनही जातात कचरा व्यवस्थापन खूपच सुंदर प पद्धतीने तुम्ही करत आहात पण ज्या ह्या कचरा व्यवस्थापनेचे कचरा विल्हेवाटेचे तुमच्या सेवेचे बिल येऊन आम्हाला बिल मला बिल येऊन बराच काळ झाला आहे आणि माझ्या सध्याच्या खात्या तुमच्याकडे जे खातं आहे त्याच्याबद्दल मी थोडी चिंतीत आहे तुम्हाला सो त्याच्यामध्ये काही समस्या नाही ना याची खात्री करण्यासाठी मी हा फोन केलेला आहे सो तुम्ही मला सांगू सका शकाल का त्याच्यामध्ये काही खात्री नाही ना माझा संदर्भ क्रमांक आहे चार एक पाच सात नऊ दहा शून्य शून्य

ओक धन्यवाद धन्यवाद सर मला कळवल्याबद्दल की माझ्या खात्यामध्ये कोणतीही समस्या नाही मला तेच समस्या खूपच चिंतीत करत होती कारण मी बराच काळ झालं तुमच्या या कचरा विल्हेवाट सेवेचं बिल भरलेलं नव्हतं सो पण त्याच्या आधीचे माझे वे वेळेत बिल भरलेले आहेत आणि तुमची व्यवस्था ही खूपच सुंदर आहे खूपच व्यवस्थित आहे त्यामुळे आमच्या गल्लीमधील सर्वचजण तुमचे प्रशंसा करतात फक्त काही कारणास्तव माझ्या खात्यामध्ये पैसे नसल्यामुळे मला हे आत्ताचे बिल पट लवकर भरता आले नाही त्याबद्दल माफी असावी आणि मी लवकरात लवकर हे बिल भरेन याबद्दल तुम्हाला खात्री देते धन्यवाद